काय भाव आहे भाऊ सेब नमस्कार काय भाव आहे सेब हां एक किलो पाहिजे होते काय भाव लागेल सत्तर रुपये किलो लावून द्या भाऊ इकडे तर सत्तर रुपये आजूबाजूचे दुकानदारवाले सत्तर रुपये करून राहिले भाऊ बरं ऐंशी लावता ना मग भाऊ ऐंशी रुपये लावता ना बरं केळं काय भाव लावलेले केळं काय लावलं केळं काय भाव लावले भाऊ हा पन्नास रुपयांत दोन डझन लावा ना भाऊ

नाही हो भाऊ हेच भाव चालू आहेत बोंबलून हा हा बरं द्या दोन डझन केळं द्या बरं तुमच्या मतानं भाव लावत जा फक्त बरोबर लावत जा दोन डझन केळं द्या एक किलो सेब द्या केळ्यातले केळ्यातले किती कमी होईन भाऊ बरं केळं गोड आहे ना

हा चिकू काय भाव आहे भाऊ चिकू

चिकू काय बा चिकू गोड आहे भाऊ हा हा हा हो हा क्वालिटीवाले आहे भाऊ चांगले आहे च् चिकू ठीक आहे मग करा करा मग सर्व एक एक किलो हो केळं एक डझन चिकू एक किलो अन् सेब पण एक किलो ठीक आहे बस बस बाकी काही बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही पाहिजे बस झालं ना

ठीक आहे